हॅलो चौघुले कन चौघुले कन्स्ट्रक्शन बोलताय काय तर मी कोल्हापूरमध्ये राहते आणि घर आम्हाला घर एक बांधायचं आहे कन्स्ट्रक्शन करायचं आहे मग त्यासाठी तुम तुमच्याक आम्ही तुम्हाला सजेस्ट म्हणजे दुसऱ्याने आम्हाला तुमच्यासाठी सजेस्ट केलेलं आहे तर आमचं बजेट एक पंधरा वीस लाखपर्यंत आहे तर तुम्ही काय आम्हाला देऊ शकता का गार्डनिंगसाठी गार्डनिंग आणि आउटडोअरसाठी आहे फक्त जे बांधणार आहे ते ऑलरेडी आम्ही बांधलेली आहे मग आम्हाला जे आऊटडोअर जे आहे डिझायनिंग ॲन ऑल ॲन गार्डनिंग त्याच्यासाठी आहे त्यासाठी आमचं बजेट एक तीन चार लाख आहे नाही आम्हाला पूर्ण गार्डनिंग हवं आहे म्हणजे त्यामध्ये सगळे प्लांट्स अँड ऑल जे इन्क्लूड असतील ते ही हवं आहे फ्लावरचे प्लांट् वगैरे सगळं कारण की जो एरिया जो आम्ही कस्टमाईज करणार आहे तो मोठ्ठा आहे एक एक तरी तो एक हजार स्क्वेअर फूट आहे ओके तरी तुमचा अंदाजे पर स्क्वेयर फूट काय रेटिंग आहे कळेल का आणि आम्हाला सगळं निवली कस्टमाईज हवं आहे म्हणजे सगळं ते कुंपण वगैरे जे असेल ते नवीन प्रकारे सगळं हवं आहे आम्हाला ओके ठीक आहे तरी तुम्ही किती वेळ घ्याल ते पूर्ण करायला जरा अंदाज मिळेल काय ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल अजून परत अजून तुम्ही आयडिया देऊ शकता का म्हणजे आपण नवीन काहीतरी करू असं हो ठीक आहे आणि डिझायनिंगमध्ये म्हणाला तर काय करता येईल नवीन युनिक काय तरी नाही म्हणजे गार्डनिंगमध्ये युनिक काहीतरी करायचं असेल तर अरेंजमेंट सगळे वगैरे जागा म्हणजे चौकोनीच आहे जागा प्लेन आहे तरी तुम्ही आता आयडिया देऊ शकता का हो हो ठीक आहे चालेल अजून तुम्ही दुसरं काही करू शकता म्हणजे गार्डनमध्ये आम्हाला कसं सीसॉ वगैरे पार्क पण तयार करायचं आहे मग ते पण अवेलेबल आहे का हां म्हणजे आम्हाला तिथं अशी बसण्यासाठी पण जागा हवी आहे थोडी असतं नाही की पूर्णपणे गार्डनच हवं आहे त्यामध्ये प्ले एरिया आणि बसण्यासाठी वगैरे जागाही हवी हो हो ठीक आहे चालेल ठीक आहे मग थ थँक्यू सांगितल्याबद्दल हो या दो दोन दिवसांमध्येच येऊन जाते हो हो ठीक आहे थँक्यू